हां टूरिझम कंपनी टूरिझम कंपनी हां मी बॉम्बेहून बोलते आहे मला ख्रिसमससाठी कुठे काही एखादं छान ठिकाण कुठे आहे याची माहिती हवी होती आणि तेही मला अहमदनगर जिल्ह्यातलं हवं आहे तर तुमच्याकडे तशी सोय आहे का म्हणजे अहमदनगर जिल्हा आहे का हां हां हां हां ओक्के

ओक्के ओक्के हां अच्छा

ओक्के हं हं अच्छा भंडारदराव्यतिरिक्त संगमनेर तालुक्यामध्ये जवळपास एक पाचसात किलोमीटरच्या अंतरावर वगैरे अशी काही ठिकाणं आहे का किंवा पंचवीसतीस किलोमीटरच्या आसपास नगर जिल्ह्यातली अच्छा

ओक्के हं हं

अच्छा

अच्छा

बर अच्छा बर पण मग हे एक हां हे एका दिवसात कव्हर होऊ शकतं का

अच्छा

अच्छा अच्छा अच्छा हं ओक्के आणि मग साधारण एक आठ दिवसांचा काळ असं आहे म्हणजे माझ्याकडे आठ दिवस आहेत तर मग अजून तिथे जवळपास काहीतरी शिर्डी वगैरे आहे वाटतं हां

अच्छा हां अच्छा अच्छा लहान मुलांना तिथे खेळायला वगैरे सोय आहे अच्छा अजून काही एखादं पेमगिरी ऐकलं होतं मी तिथेच जवळपास आहे

ओक्के ओक्के मग मी तुमच्याशी परत काँटॅक करते घरच्यांशी डिस्कशन करून आणि मग तुम्हाला कळवते ओक्के ओक्के ओक्के